हो हो माझे व्यक्तिगत ध्येय आहे मला माझ्या कुटुंबाला सुक सुखात कसे ठेवता येईल या करता मला नोकरीची गरज आहे या पूर्वी मी पुलिस भर्तीचा फॉर्म भरला होता पण थोडी फिजीकलमध्ये माझी प्रॅक्टिस कम पडली व मला थोडे कमी मार्क्स मिळाले माझ्या सध्या तरी वेगवेगळ्या निघणाऱ्या नोकरीच्या जागा जागांकडे सतत लक्ष असते व प्रयत्नही चालू असते या कार्याला पूर्णत्व प्राप्त होण्याकरिता मला माझे मित्र जे काही दिवसापूर्वी नोकरीला लागले आहे शिवाय काही थोर व्यक्तीचे चरित्र मी वाचत असतो जसे की सध्या एक ऊस तोडणाऱ्या कामगाराचा मुलगा यम पी यस् सी परीक्षा पास झाला भरत आंदळे सामान्य कुटुंबातला मुलगा सत सात वेळा नापास होऊन शेवटी प्रशासकीय अधिकारी बनतो हे माझे प्रेरणास्थान आहे ज्यांच्या कार्यातून मला उत्तेजन मिळत असते